हा सर बोला हो सर भेटलेली आहे ना हो सर केलेले आहे आम्ही सहकार्य सर म्हणजे कसं काही लोकांनी घेतलेले आहे काही लोकांनी म्हणजे घेतलेले नाही आहेत आमच्या आमच्याकडे तरी

हा हो सर करोना तर त्याची म्हणजे मेसेज वगैरे असा येणार आहे आम्हाला की कसं समजा की आलेली म्हणून हो हो बरोबर हो का आणि जर आपण फर्स्ट जे आहे ते घेतलेले नाही आहे तर मग सेकंड घेतले तर चालेल का हो का आणि म्हणजे त्याचे काही असे प्रॉब्लेम वगैरे किंवा काही नियम वगैरे तर नाही राहतील ना सेकंड बुस्टरचे जे राहणार आहे बरं आणि त्याचे काही म्हणजे पैसे वगैरे द्यावे लागणार आहे का की फ्रीमध्ये राहणार आहे

बरं बरं थँक्यू सर